तीन चार महिन्यापूर्वी मी फ्रीज घेतला होता गोदरेज कंपनीचा तर रेटमध्ये वगैरे ठी ठीक वाटला पण त्याची जी फंक्शन्स आहे ते व्यवस्थित काम करत नाही आणि बर्फ आहे तो जमा होऊन जास्त लगेच जमा होतो म्हणजे बर्फ खूप भरून जातो तो बॉक्स आणि जे डोअर्स आहेत ते डोअर्स पण असे अर्धवट लागलेले असतात आणि जे कुलिंग पॉवर आहे ते व्यवस्थित आहे नाही आणि जी बॉटल्स ठेवायचे जे आपल्याकडे हे असते अलमारी टाईप ते असते तर ते सुद्धा असं हलक्या दर्जाचे आहे आणि ती एक बॉटल तर तिथून पडून पण गेली म्हणजे क्वालिटी खराब वाटली मला गोदरेज कंपनीची आणि मला जसं हवं आहे तसं मी सॅटिस्फाईड नाही झाले त्या प्रॉडक्टबद्दल मी एवढेच बोलू शकते धन्यवाद